मोकळ्या वेळेस मला फिरणे जास्त आवडतो कारण की मला काहीतरी न्यू काहीतरी करण्याची इच्छा असतो से दुसरी गोष्ट मला फ्रेंडसोबत आपले जे मनमोकळे जे विचार असते ते त्यांच्यासोबत बोलायला आवडतो थर्ड मला कुकिंग करणं खूप जास्त आवडतो जेवण बनवणं एक न्यू वेरायटी बनवणं आणि जे मनातील जे दुःख असते ते म् फॅमिलीसोबत शेअर कला मला खूप आवडतो आणि जे माझे फ्रेंड्स कलिग्ज वगैरे असतात जे बाहेरून आलेले असतात त्यांना सपोटीव करणं ॲ मिन कोणते जे पण प्रॉब्लम असतात त्यांना शेअर करायला आणि त्यांचे सोल्यूशन्स काढायला मला खूप जास्त आवडतो हे सगळे चीज मला माझ्या हिशोबानी मला आव करायला आवडतो आणि डेफिनेटली मी हेच करणार